बायकिंग समुदायात सहभागी होण्यासाठी आणि इतर रायडर्सना भेटण्यासाठी सोशल मीडिया हा एक उत्कृष्ट मार्ग आहे फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सॲप ग्रुप्स किंवा विशेष बायकिंग ॲपद्वारे आपण बायकिंग इव्हेंट्स ग्रुप राइड्स यांची माहिती मिळवू शकतो बायकिंग क्लबमध्ये सामील होऊन देखील अनेक नवीन लोकांशी ओळख होते रायडिंग अनुभव शेअर करता येतो शहरातील बायकिंग कार्यक्रम रॅलीज ट्रेक्सना उपस्थित राहून रायडर्सशी संपर्क वाढतो माझं वैयक्तिक मत विचारला विचारलं तर मला दोन प्रकारांनी बाईक चालवायला आवडतात एकट्यानं आणि ग्रुपमध्ये एकट्याने बाईक चालवताना मन शांत राहतं स्वत शी संवाद साधता येतो आणि आपण हवं तिथे थांबू शकतो दुसरीकडे ग्रुप रायडर्समध्ये एक वेगळाच उत्साह असतो सह प्रवासी रायडर्ससोबत अनुभव शेअर करता येतात नवीन मार्ग आणि स्थळ शोधता येतात तसेच सुरक्षा दृष्टिकोन ग्रुप दृष्टिकोनातून ग्रुप रायडर आणि अधिक फायदेशीर असते त्यामुळे बायकिंग हे फक्त एक छंद नसून एक अनुभव आणि जीवनशैली आहे जी लोकांमध्ये नवे संबंध आनंद आणि आत्मविश्वास निर्माण करते